माझ्या मुलाची ॲडमिशन करायची होती शाळेमध्ये माझा मुलगा आठ वर्षाचा के जी टूला

हो केली ओके ओके

अच्छा

ओके ओके हां हां

ओके

ओके ओके ओके

ओके

अच्छा अच्छा उलट छान आहे ना फी ओके ओके ओके

ठीक ओके ओके चालंल मग हा ओके ओके

ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद